हो नक्कीच आहे रोज बनतो आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्राची खासियत झालेला पदार्थ म्हणजे वडापाव एकतर खरं तर हे गरिबांचं एक अन्न म्हणता येईल की त्यांना पोटभर रोजच्या रोज खायला मिळू शकतो कमी पैशामध्ये हा मिळत असतो पण बटाटा बेसन यापासून बनलेला गरमा गरम वडापाव हे काही वेळेला इतके प्र लोकप्रिय होतात की लोकं लांबून लांबून तो वडापाव खायला येत असतात

ते छान तळलेले असतात आता तुम्ही म्हणाल की ते तळलेले हायजेनिक खूप अवघड पदार्थ खूप जड पदार्थ पण वडापाव हा पदार्थ असा आहे की त्याला कोणी नाहीच म्हणू शकत नाही आणि एकाच याचा का सांगू शकेन की प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक एखाद्या पर्यटन स्थळी त्या त्या भागातला एखादा प्रसिद्ध वडापाववाला असतो आणि त्याच्याकडे त्याची एक खासियत असते त्याने काढलेली त्याने तयार केलेली त्याने बनवलेली रेसिपी ही विशेष असते काही जणं छान चटणी लावून देतात काही जणांच्या भाजीची चवच वेगळी असते आणि म्हणून असं नाही सांगता येणार की हा इथला पदार्थ चांगला आहे किंवा पर्यटक ट्राय करू शकतील त्या त्या भागामध्येे ते लोकं सांगू शकतील अगदी प्रत्येक चौकामध्ये एक वडापाववाला असतोच किंवा खाऊगल्लीमध्ये वडापाववाला असतोच मात्र जे खवैये असतात ते उत्तम वडापाववाले शोधून काढतात वडापावची गाडी शोधून काढतात आणि हे वडापाव कुठलाही हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये फाईव स्टार ठिकाणी मिळत नाही तर गाडीवरती जे वडापाव केले जातात ते अतिशय उत्कृष्ट असतात त्याची चव उत्कृष्ट असते आणि खाण्याचं समाधानसुद्धा आपल्याला मिळत असतं तरं हा पदार्थ खरं तर पर्यटकांनी नक्कीच ट्राय केला पाहिजे आणि खरं तर ते ट्राय करण्यासाठी येतातच कांदा भजी असो किंवा वडापाव असो की त्या त्या भागातला वडापाव खाल्लं की आहाा एक दोन तीन किंवा चारसुद्धा वडापाव खाणारे आहेत आणि खरं तर प्रवासाला निघाल्यानंतर जर जवळ डबा नसेल तर वडापाव हा नक्कीच हात देतो कमीत कमी पैशामध्ये बनणारा हा अतिशय उत्तम पदार्थ आहे तर तो सगळ्यांनी ट्राय करायला हरकत नाहीये थोडंसं जिथे गर्दी आहे ती बघू शकतां आपण किंवा तिथल्या स्थानिक लोकांना विचारता येऊ शकतं की बाबा इथे कुठे छानसा वडापाव मिळू शकेल हा घरगुती पदार्थ असला तरी आजकाल तो बाजारामध्ये जास्त पद्धतीनं मिळतो जास्त प्रमाणात मिळतो आणि म्हणून तो आपण तिथे तो एन्जॉय करायला काहीच हरकत नाहीये